हो काउंसलर बोलत आहो हां बोला अच्छा तुम्ही मला तुम्ही मला सांगू शकता का की तुम्ही आई टीमदे कोणत्या फील्डमध्ये केलं आहे तर अच्छा तर तुम्ही एच टी एम एल जावा पायथॉन ह्याच्यामध्ये केलं आहे का अच्छा तर जावामध्ये केलं आहे तर तुमच्याकडे चांगले अपॉर्च्युनिटीज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे असे आय टी कंपनीज आहेत जिथे तुम्ही करू शकता तर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही सॅलरी एक्सपेक्ट काय करता तुमच्या नॉलेजच्या हिशोबाने बरं तर तुम्ही मला सांगा तुम्हाला ग्रेजुएशनमध्ये किती परसेंटेज होते एटी नाइन परसेंटेज तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे तुम्ही दोन जागे आहेत तीन ठिकाणी ट्राय करू शकता महाराष्ट्रामध्ये एक मुंबईमध्ये एक पुण्यामध्ये आणि एक नागपूरमध्ये आता ह्या तीनी ठिकाणी जर तुम्ही बघितले तर इथे भरपूर सारे आय टी कंपनीज आहेत आणि आय टी कंपनीच्या व्यतिरिक्त असे खूप सारे असे मोठे मोठाल्या कंपनीज आहेत एम आय डी सीमध्ये जिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते ह्याची बघा जर तुम्ही मुंबईमध्ये म्हणत आहे तर मुंबईमध्ये बघा तुम्हाला चांगला चाळीस हजारापर्यंत पॅकेज मिळेल तुम्हाला मंथली जर तुम्ही पुण्यात करत आहात तर तिकडे तीस ते पस्तीसपर्यंत जाईल आणि नागपूर म्हणत आहे तर तिथे तुम्हाला तीसपर्यंत बेसिक मिळेल आता हे डिपेंड करत आहे तुमच्या नॉलेजवर आणि तुमच्या पोस्टवर मी त्याच्याबद्दल सांगू नाही शकत कारण की आता कंपनीवर डिपेंड राहते ते तुम्हाला कोणकोणती अमेनिटीज प्रोवाइड करतात तरी एक तुम्ही काम करा तुम्ही इथे मुंबईमध्ये ट्राय करा तिथे भरपूर सारे क आय टी कंपनीज आहेत तिथे तुम्ही ट्राय करा हो हो तर तुम्ही एक काम करा तुम्ही मला तुमचा सी वी पाठवून द्या मी समोर फॉरवर्ड करतो जशी काही ऑपर्च्युनिटीज आली तशी मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हीही तुमच्याकडून ट्राय करत रहा हो हो मी तुम्हाला कॉल करतो ठीक आहे आणि एक जमेलच तर तुम्ही एकदा माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा मला सी वी घेऊन मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो आणि गूगल मॅपवरही तुम्ही माझ्या ऑफिसचं नाव सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल तुम्ही या आणि मला कॉन्टॅक्ट करा ऑफिस मॉर्निंगला तेच साडेदहा ते संध्याकाळी सातपर्यंत असेल बरं बरं तुम्ही या ठीक आहे चला थँक यू